ग्रामीण भागात नृत्य ही वेगवेगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाची आहेत नृत्यातून फक्त आनंद करमणूक इतकंच नाही तर व्यायाम याही गोष्टी साध्य होतात ग्रामीण भागात सणासुदीला वेगवेगळ्या प्रकारची नृत्यं केली जातात आणि या गोष्टीचा आनंदही घेतला जातो गणपतीच्या दिवसात फुगड्या बायका घालतात त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांना हळदीकुंकू मंगळागौर अशा वेळेला सुद्धा सांस्कृतिक नृत्यं केली जातात गणपतीपुढच्या फुगड्या मंगळागौरीतले विविध खेळ हेसुद्धा एक प्रकारे नृत्याचेच प्रकार आहेत तसेच काही ग्रामीण भागांमध्ये बाल्या नाच जाखडी वगैरे केली जाते याकरता दिवसभर काम करून दमलेली लोकं किंवा कायम कायम एक प्रकारेच काम करणारी लोकं एका ठिकाणी एकत्र येऊन संध्याकाळच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळी एकत्र मिळून मेळ्यामेळ्यांनी हे नृत्य करतात यामुळे त्यांची करमणूकसुद्धा होते आणि त्यांना कामातून एक विरंगुळा मिळतो हे सर्व जुने आणि ग्रामीण भागात केले जाणारे नृत्य आहे नृत्यप्रकार आहेत याच्यातून आपल्या संस्कृतीची परंपरासुद्धा जपली जाते तसेच यामुळे व्यायामही होतो आणि बघ्या लोकांना सुद्धा यातून करमणूक मिळते असे विविध पारंपरिक नाच आहेत ज्यांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं ठेवलेली आहेत जसं बाल्या डान्स हा घरकामाला असणारी माणसे मिळून करतात तसेच शिमगा होळी या दरम्यान कोकणातल्या काही ठिकाणी सोंगं वगैरे या गोष्टी होतात फुगड्या मंगळागौरी ह्या विशेषतः महिलांसाठी असलेले नृत्यप्रकार म्हटले जातात या सगळ्यातून सांस्कृतिक वारसासुद्धा जपला जातो तसेच लोकं आनंद करमणूक ही गोष्टसुद्धा मिळवतात